नमस्कार मी ट्रॅवल एजन्सीमधून बोलत आहे तुमचं बालाजीला जायचं नक्की झालेलं आहे का मग हां तर मग आता संडेला जायचं आहे सकाळची साडे दहा वाजताची आहे गाडी तुमचं सामान वगैरे घेऊन वेळेवर या मग तुम्ही सामान वगैरे सगळं घेतलेलं आहे ना डबल चेक कर एकदा कितीजण येणार आहे बरं ठीक आहे त्यांना वेळेचं भान ठेवायला लागेल सकाळी साडे दहाला लवकर ये पण वेळेवर कारण ती गाडी जास्त वेळ थांबणार नाही तिरूपती बालाजीला जायचं बरं तिथलं मग सगळं दाखवेन बरं ठीक आहे